सर नमस्कार तुलसी गॅस बुक तुलसी गॅस बुकिंग ना हां मी आर के नगरमध्ये नवीन राहायला आले सर मला गॅस बुकिंगसाठी नवीन पत्ता तिथं द्यायचा होता हां तुमच्या गॅस बुकिंगच्या एजन्सीमध्ये हं तर त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हणजे आधार कार्ड लागेल किंवा काय बाकीची काय तुमची पूर्तता कशा कशा कागदपत्राची लागणार आहे ते जरा मला माहीत करून घ्यायचं होतं चार दिवसापूर्वी आम्ही इकडं आलेलं आहो न म्हणजे बांधकाम चालू होतं घराचं त्यामुळं आम्हाला लवकर येता आलं नाही आत्ता आम्ही इकडं झालेलो आहे शिफ्ट हां हां हां त्यामुळं मग ते काय करावं लागेल कसं सांगू शकाल का आपण कागदपत्रं काय काय लागतील आधार कार्ड आणि ज्यांच्या नावावर आहे ते हां म्हणजे गॅस बुकिंगचं कोणाकडं आहे त्यांचं अच्छा बरं बरं मग ते किती दिवसात तुम्हाला द्यायचं आहे काय असं हां हां नवीन पत्ता आणि हे ओळखपत्र बरं आणि मग आणखी काय कागदपत्र लागणार आहे त्याला दुसरा फॉर्म वगैरे भरून द्यायचं आहे असं काही नाही आहे ना नाही नवीन आल्यामुळं मला आता इथला पत्ता पण म्हणजे मी लिहिते त्याच्यावरती पण आधार कार्डावर वेगळा आहे आणि त्याच्यावर वेगळा आहे मग त्याला काय दुसरं काय करता येईल का प्रत्यक्षच यायला पाहिजे का तिथं बरं हां चालू शकेल की सोमवारी सुट्टी असते का बरं रविवारी चालू असते मात्र हां हां बरं बरं चालेल हां ठीक आहे मग काय होतं आहे बघून मी कळवते कागदपत्र सगळी घेऊन येते तिथं मग त्या वेळेला आपल्याला बोलता येईल किंवा एखादं काय नसेल तरी हो हो चालेल बँकेचं पासबुक पण लागणार आहे त्याला आधार कार्ड रेशन कार्ड बर चालेल मग पत्ता जवळची खूण हा त्याच्यावर असेलच पण तरी पण मी आणि इथं विचारून घेते आणि सांगते सकाळी नऊ वाजता चालू होते का हो चालेल धन्यवाद सर